हॅलो सयू बोलत आहे हो मी त्रिदेव बोलतो हा तर तेच मी विचारत होतो की आपण कुठे बाहेर जायचा प्लान बनवायचा का तर नाशिक जवळ अजिंठा वेरूळ लेव्ज आहे केव्ज आहे तिथे आपण जायचा प्लान बनवायचा का असं विचारायचं होतं मला पण तिथे जायसाठी कसं मग ट्रेननी जायचं का ट्रेन सध सध्या तर ट्रेनची अवलेबॅलिटी कमी आहे तिथे तर आपण असा माझा विचार आहे की आपण आपण स्वतःची पर्सनल गाडी किंवा ओला वगैरे बूक करू हा ते पर किलोमीटरनुसार चार्जेस पडतात तर आपण बघून घेऊ मग काय जर नंतर तर तुला तिथं त्या जागेबद्दल काय माहीत आहे की नाही हा ती त्या तिथे नाही का हा तिथे जाऊन आहे आणि त्याबद्दल मला माहिती आहे तिथे एका राक्षसाने वरून जसं आपण खालून मंदिर बांधत जात असतो त्याने वरून बांधत आणलं होतं कोरलं होतं हा ते राक्षसांनी कोरलेलं होतं आणि ते पाहण्यासाठी खूप लोक तिथे जातात तर यावेळेस आपण तिथे जाऊ अजिंठा ते शिर्डी पासून जवळच आहे हा तेच गाडी घेऊन जाऊ असं म्हणत आहे तर ठीक आहे न मग कधीचा प्लान करायचा नाही नाही नाही जास्त वेळ नाही लागत तिथे जवळपास सहा सात तास लागून जाईल आपल्याला हार्डली तिथे आपण दोन दिवसाचा प्लान बनवू ना

बरं ठीक आहे येत्या मग एक चोवीस पंचवीस तारखेला आपण बूक करून टाकूया का ठीक आहे मग हो या महिन्याच्या हो हो ठीक आहे मग